भारतात डॉक्टर नर्स हे आरोग्यसेवा देणाऱ्या लोकांपुढे भरपूर आव्हान असतात कारण जे काही इमानदार डॉक्टर असतात नर्स असतात ते कुठल्याही आमिशाला बळी न पडतात कोणाहीपासून पैसे न घेता योग्य सेवा पुरवतात पण काही डॉक्टर काही नर्स असतात जी पैसा पाहून आपल्या रोग्याचा उपचार करतात त्यामुळे या योग आरोग्यसेवेवर परिणाम होतो बऱ्याचदा काही प्रॉब्लेम जर समस्या नाही जर लक्षात नाही आली तर त्याच्यावर ते तोडगा काढत नाही सरळ सरळ ते दुसऱ्या दवाखान्यात जायला सांगतात आणि आपल्या जबाबदारीतून मोकळे होतात ॲक्च्युली त्यांची खरी जबाबदारी ही आहे की आपल्याज्यावळ आलेला जो पेशंट आहे याला पहिले योग्य मार्गदर्शन करणे त्याची आर्थिक परिस्थिती समजावून घेणे तो किती खर्च करू शकतो आपल्या दवाख्यान्यातून आपल्याला त्या त्याला कोणती कोणती सुविधा देऊ शकतो याचा विचार जर डॉक्टरांनी नर्सनी जर केला

प्रत्येकाच्या भागातली आरोग्यसेवा ही उत्तम होऊ शकते पण इतका विचार कोणीही करत नाही ते सहज आलेला पेशंट मार्गी लावतात सरळ सरळ आणि त्यातून काही पैसेवाले जे पेशंट असतात ते पैसे देऊन आपल्याला हवी तशी आरोग्यसेवा मिळवून घेतात पण हे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे यात चांगले आणि वाईट दोन्ही लोकं भरडले जातात यावर विचार व्हायला हवा